हां नमस्कार मॅडम मी ईशा हो नमस्कार मॅडम मी ईशा आमणे बोलते आहे मी आपल्याकडे माझ्या मुलग्याच्या ॲडमिशनसाठी क्वेरी करण्यासाठी मी कॉल केला होता तर माझा मुलग्याच आता मी ॲडमिशन करायचं आहे फर्स्ट स्टँडर्डसाठी तर माझा विचार होता की आपल्या स्कूलमध्ये ॲडमिशन करावं तर काय तर ओके ओके चालेल तरी आपल्या मग फर्स्ट क्लाससाठी स्टँडर्डसाठी काय फीज असतील ओके ओके मेस वगैरे टिफिन मग दुपारचा कसा तुम्ही स्कूलमध्ये देणार की त्यामध्ये आम्ही पाठवून द्यायचा इनक्लूड ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे स्कूल बस असणार ना मग ठीक आहे ठीक आहे तरी किती वाजेपर्यंत येईल सकाळी स्कूल बस आम्ही राहतो आता आम्ही राहतो मिरजकर तिकटीला तर मग आपली स्कूल बस तरी किती वाजेपर्यंत येईल तिथे स्कूल टाईम काय असेल आपलं ठीक आहे ओक्के ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आणखीन तरी आपलं मग किती टेन्थ स्टँडर्डपर्यंत तरी आहे स्कूल आपली ओके ओके चालेल चालेल आणि मग सॅटरडे संडे मंथमधून दोन सॅटरडे सुट्टी असेल का कसं एवरी सॅटरडे ओके सॅटरडे नसते का मंथमधून दोन सॅटरडे बरं बरं चालेल चालेल आणखीन काय काय फॅसिलिटीज आहेत आपल्या स्कूलमध्ये त्याला मॅम क्रिकेट खेळायला खूप आवडतं क्रिकेट मग आहे का आपल्या स्कूलमध्ये क्रिकेट टीम वगैरे किंवा एक ओके ओके ओके मग ॲडमिशन प्रोसेस काय असेल मॅम ठीक आहे ठीक आहे ओके ऑनलाईनच भरायची का ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मग फी फी असं दोन सेक्शनमध्ये दिली तर चालेल का एकत्रच भरायची ओके ओके चालेल चालेल ठीक आहे मॅम ओके ओके चाललं चाललं मग ठीक आहे मी मग तुम्मी मला फॉर्म पाठवून द्या मी भरते आणि माझ्या मुलग्याचं ॲडमिशन करते मग स्कूलमध्ये ठीक आहे ओके चालेल मॅम थँक्यू हॅव अ गुड डे हां